मी माझ्या घरी युज करण्यासाठी सोनी कंपनीचं एक पंधरा ते सोळा सोळा वॅटचं होम थिएटर घेतलं मग त्याची साऊंड क्वालिटी एकदम बढिया आहे व मला त्याचं मला ब्लॅक कलर आवडतो तर त्या मला ब्लॅक कलरच मिळाला आनि सोनी कंपनीचं होम थिएटर साऊंड क्वालिटी आणि त्याचं बास वगैरे एकदम खूपच भारी आहे व त्याला फॅसिलिटी पण खूप आहे आपण त्याला यु एस बी ओ टी जी परत ब्लुटूथ हे सगळे ऑप्शन आहे व रिमोट कंट्रोल रिमोट कंट्रोलवर पण खूप बढिया स असं त्याचं ग साऊंड क्वालिटी आपण त्या रिमोटहून पण चेंज करू शकतो खूप सेंसर सेंसर पण आहे त्याला होम थिएटरला एकदम भारी कंपनीचं सोनीचं होम थिएटर आहे आणि ते साऊंड क्वालिटी म्हणजे पिच्चर टॉकीजमध्ये जशी क्वालिटी भेटते आपल्याला तशीच घरामध्ये त्याची क्वालिटी आपल्याला भेटते आणि ते सोनी कंपनीचं होम थिएटर खूपच चांगलं आहे व ते चांगलं घरच्यासाठी एकदम बढिया आहे